मी वर्धा जिल्हा इथला रहिवासी असून वर्धा जिल्ह्याला अशी काही पर्यटन स्थळे लाभलेली आहेत की ज्याच्यामुळे आपल्या समाजाला चालना मिळू शकते जसे उदाहरणार्थ पवनार त्याच्यानंतर सेवाग्राम आश्रम पवनार म्हणजे विनोबा भावे यांचं खूप चांगलं असं एक व्यक्तिमत्व जे स्वतंत्र सेनानी होते त्यांच्याबद्दल तिथे संग्रह म्हणजेच मोठा साठा करुन ठेवलेला आहे जर आपल्या समाजाला काही चालना द्यायची असेल तर त्यांचे स्वतंत्र सेनानी असताना त्यांनी जे काही कार्य केले आपल्या समाजासाठी त्यांनी जे बलिदान दिलं त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी ते जे पर्यटन स्थळ आहे ते खूपच मो खूपच छान प्रकारचं बनलेलं आहे जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला पण त्याच्याबद्दल काही माहिती मिळावी व किंवा आपल्या मुलांना त्याच्याबद्दल काही माहिती मिळावी तर आपण त्या स्थळाला अवश्य भेट दिली पाहिजे त्याच्यानंतर सेवाग्राममधे जे महात्मा गांधी यांचे जे आश्रम आहे त्याच्यामध्ये पण फार काही मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल माहिती आणि त्यांच्या बद् त्यांच्या वस्तूबद्दल माहिती घेण्यासाठी आपण त्या आश्र त्या पर्यटन स्थळाला भेट दिली पाहिजे गांधीजीबद्दल तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे गांधीजी एक खूप मोठे महान व्यक्तिमत्व होते त्यांनी स्वातंत्र्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लढा दिला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आपल्याला त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला सेवाग्राम या आश्रमाला भेट देऊन त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेता येईल तसंच आपल्या समाजाला काही चालना मिळायची असेल तर असे जे पर्यटन स्थळ आहे त्याला आपण काही प्रमाणात आपल्या जवळचा निधी किंवा सरकारकडून हेल्प आन आणलेला निधी व काही आपल्याकडून होणारी जी मदत आहे ती देऊन आपण त्यांला अजून मोठ्या प्रमाणात डेव्हलप करता येऊ शकेल असा प्रयत्न केला पाहिजे आणि सगळ्यांना त्याच्याबद्दलचे महत्त्व समजून सांगून ते वाढवण्यासाठी त्याल त्या त्याची प्रसिद्धी वाढवण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात कार्य केलं पाहिजे